माझ्या राज्यामध्ये मला खरेदी करायला सर्वात जास्त नागपूर या स्थळी जायला आवडते नागपूरमध्ये बरडी व इतवारी या दोन स्थळावर सर्वात जास्त कपड्याची खरेदी व जनरल जनरल स्टोअर या सगळ्या साहित्याची खरेदी करायला मला आवडते कारण त्या त्या ठिकाणी प्रत्येक वस्तू ही रिजनेबल रेटमध्ये असते त्यानंतर जी आपल्याला हवी आहे अशी प्रत्येक गोष्टी त्या ठिकाणी अवेलेबल असते त्यामुळे त्या ठिकाणी जाऊन पूर्ण खरेदी करणं हे आपला ध्येय जे असते ते पूर्ण होत असते त्यामुळे मला ते ठिकाण सर्वात जास्त खरेदीसाठी आवडत असते आणि मी प्रत्येक वर्षी दर वर्षातून तीन ते चारदा नागपूर या ठिकाणी इतवारी या सेंटरला जाऊन खरेदी करत असते त्यामुळे मला तेच सर्वात जास्त खरेदी करण्याचं ठिकाण जे आहे ते मला आवडत असते त्यामुळे त्या ठिकाणी मी कपडे स्टेशनरीचं सामान घरेलू वस्तू किराणा या सगळ्या वस्तूची खरेदी मी त्या ठिकाणाहून करते आणि माझी पैशाची बचतही महत्त्वाची त्याच ठिकाणाहून होत असते त्यामुळे पैसे वेळ आणि सामानाची व्यवस्थित खरेदी या तिन्ही गोष्टीचा संयोग या त्या ठिकाणी होत असल्यामुळे ते ठिकाण मला सर्वात जास्त आवडत असते